मी बागकाम दारात अंगणामध्ये करत असते काही झाडे कुंडीमध्ये टेरेसवर पण लावते दारात वेली वेल लावते ताजे भाजीपाला तयार करते आणि फुल फुलाच्या कुंड्या लावते त्याची पण निगा करते